त्यांच्या समाजात जे काही खेळ आहेत त्यांचे असे मत आहे की जर आपण खेळ खेळत राहलो तर शारीरिकदृष्ट्यापण एकदम स्ट्राँग होऊन जातो मग त्यानंतर त्यांचा जो काही दिमाग चालायला पाहिजे डोकं चालायला पाहिजे ते पण चांगलं होतं आहे त्यामधनं जे काही अँटीबॉटि बॉडीज आहेत किंवा बॅक्टेरियापण झालं म्हणतो किंवा मायक्रोगॅम तेपण छान प्रमाणे डेव्हलप होतात ग्रॅव्हिटेशन जे फोर्स आहे ते जमिनीमधनं गुरुत्वाकर्षण येते त्याच्यामुळे जे खूप सारे आज लोकांना थायरॉईड शुगर बीपी सारखे जे काही मोठमोठे रोग होतात त्यांच्यापासून पण त्यांना ताकद मिळते त्यामुळे मुळे खेळ हा अत्यंत बॉडीचा महत्वाचा कारण की प्रत्येक व्यक्ती आज व्यायाम कळत नाही आहे किंवा करू शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी खेळाचा एक उ उपयोग केला आहे आणि त्याचसाठी जसं कुठल्या कुठलं जसं आता नवरात्र होते त्याच्यामध्ये गरबा म्हणतात पण एक खेळच आहे फुगडी आहे फुगडी एक खेळच आहे तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे म्हणजे स त्यात्या प्रत्येकाच्या समाजातल्या लोकांनी त्या त्या पद्धतीनं त्यांचे ते खेळ डेव्हलप केलेले आहेत